मी काही दिवसापूर्वी सॅमसंग कंपनीचे हेडफोन घेतले होते ते खूप छान आहेत त्यांचे आवाज पण छान येते आणखीन कनेक्ट पण लवकर होते आणि दोन दोन दिवस चार्जिंग पण उतरत नाही ते खूप छान आहे